हॅलो हां नमस्कार नमस्कार नमस्कार बोला हो हो बोलताय बोलताय बोला काय होतं

हो हां हां हां सर्वप्रथम तर इथं आहे ना काळ रस्साच्या भाज्या खूप फेमस आहेत सर्वेकडं चालतात आमचे इथं पण एक फेमस डिस आहे काळ्या रस्स्यामध्ये मासवडी म्हणून आहे त्याच्यानंतर काळ्या रस्स्यात ल् मासवडी नाही नाही हे शुद्ध शाकाहारी आहे प्युअर व्हेज आहे हे हा हो हा खूप वेगळा पदार्थ आहे क्वचित ठिकाणी होत असतो या महाराष्ट्रात त्याच्यातला वडी असती गोल हो गोल बेसनाची वडी असते त्याच्यात आतमध्ये सगळे व्हेजिटेबल्स असतात हे सगळं पाण्यावर उकळून घेतलं जातं त्याच्यानंतर हे सर्व पदार्थ मोठी पोसेस असते ओके ओके हां ही भाजी आहे म्हणजे वड्या तयार केल्या जातात त्याच्या पण काही काही वेगवेगळे प्रकार असतात त्याच्या होन त्याला काळा रस्सा देतो आपण शक्यतो लाल ग्रेवी असते पण आपण ब्लॅक ग्रेवीमध्ये करतो नाही नाही तुम्ही नाही नाही आपल्याकडं दोन तीन प्रकारचे रस्सा असतात तुम्ही म्हटले मीडीयम करा तर मीडियममध्ये भेटते तुम्ही म्हटले थोडे स्पायसी करा आपण दोन तीन वरायटी ठेवतो आपल्या इथं खूप फेमस आहे तुम्ही म्हणाल तसा असता आपण चपाती असतो शक्यतो लोक भाकरी चुरून खातात भाकरी जास्त चालते पूर्ण ताटामध्ये रस्सा असतो काळा रस्सा हां ती चुरून मस्त कालवणसारखं खायचं आपण सगळ्यांना शक्यतो हो रस्सा हो हो रस्सा आणि वड्या पण घालायचे पूर्ण भिजवायचे त्या हो भागेल भागेल एवढं काय महाग नसतं ते होऊन जाईल म्हणजे एवढं काय महाग नं एक थालीवर डिपेंड असतं ते म्हणजे इंडिज्यअल काही नसतं त्याच्यात थालीवर डिपेंड असतं म्हणजे दोनशे तीस रुपये थाली अडीचशे रुपये थाली मग त्याच हो हो हो हां नाही नाही हां नाही इकडं ही कसं गावकरी पद्धत आहे जरा हो हो हो नाही नाही नाही ती ती सुद्धा वेगवेगळे व्यवस्था आहे ज्यांना काय काहींना बाकड्या बाहेरच्या लोकांना शक्यतो आता बाकड्यावर वगैरे बसायला भेटत नाही ते शक्यतो तेच हे करतात की आम्ही बाकड्यावर बसतो आणि काही काही टेबलवर बसतात नाही हा दोन्ही तुम्ही म्हटले ए सीची व्यवस्था एस ए सी पण आहे आपल्याकडे ए सी हॉल पण आहे हो हो सगळी व्यवस्था आहे आपण हो मिळेल मिळेल सर्व मिळेल बिसलेरी पाणी पण मिळेल अजून तुमची काही दुसरी रिक्वायरमेंट असंल नाही अजून काय दुसरं त्या व्यतिरिक्त दुसरं काय हवं असेल काळ्या रस्स्यामध्ये किंवा स्वीटमध्ये आपल्याला हे ना गुलाबजामुन मिळेल तुम्ही म्हटले रबडी तर रबडी पण मिळेल आपण फ्रेश डेली बनवतो डेलीचं डेली असतं आपलं हां त्यामुळं सगळं फ्रेश मिळेल हो हो स्कॅनर वगैरे आहे ऑनलाईन पेमेंटची काही चिंता नाही नेटवर्क पण असतो पेमेंट होऊन जातं काय अडचण नाही हो हो आणि निसर्गरम्य ठिकाणात आहे काय अडचण नाही

हां नाही एकदम निस हवेशीर आहे माझं नाव आकाश सामल मी या अशोकाचा ओनर आहे

हो हो हो चालेल तुम्ही मला कॉल करा किंवा नाही भेटलं तुम्हाला तर मला लोकेशन तुमचं पाठवा किंवा मी तुमचं माझं लोकेशन पाठवतो तुम्ही आरामशीर याल ओके ओके थँक्यू ओके